होय मी फोटोच्या जुन्या हार्डकॉपी क्लिक करून ठेवलेल्या आहेत फोटोच्या जुन्या हार्डकॉपी क्लिक करण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे समोरच्या येणाऱ्या पिढीला मागे काय घडलं होतं त्याच्याबद्दल त्यांना ते माहीत असावं आणि त्यांना भविष्यात त्याचा फायदा व्हावा ह्या अगोदर येणारी जेनरेशन म्हणजेच पिढी खूप कालांतराने खूप मोठ्या प्रमाणात डव्हलप होत चाललेली आहे ते आपल्या जुन्या गोष्टी पूर्णपणे विसरत चाललेले आहे कारण की आज डिजिटल युग असल्यामुळे जुन्या गोष्टींना लिहून ठेवण्यासाठी कोणत्याच प्रकारचा वाव राहिलेला नाही आहे प्रत्येकजण आपल्याबद्दल काही जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर ते एक तर मोबाईलमध्ये किंवा कंप्यूटरमध्ये स्टोअर करून ठेवतात पण कालांतराने त्या गोष्टी नाहीशा होत चाललेल्या आहे जुन्या गोष्टी ज्या अगोदर होत्या त्या गोष्टी आता मिळणार नाही आणि ते मिळणं शक्य होणार नाही येणारे समोरची पिढी त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी ते जे हार्डकॉपी आपण जुन्या ठेवलेल्या आहेत ते त्यांना मदत होणार त्याच्यामुळे मी जुन्या हार्डकॉपीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जपून ठेवलेल्या आहे जुन्या फोटोंना जास्तीचे भावनिक मूल्य प्राप्त करण्यासाठी त्या फोटोमध्ये व्यवस्थित ठेवणे हाच माझा एकमेव उद्देश असून समोरच्या येणाऱ्या जनरेशनला त्या फोटोबद्दल माहीत असावे मागची पिढी आपली काय होती आपण कुठे चाललेलो आहो आपलं मागचं जग काय होतं आपल्या माग मागच्या लोकांनी आपल्यासाठी किती काय करून ठेवलेलं आहे इतिहासाबद्दल माहीत असण्यासाठी मी ह्या सगळ्या वस्तू जपून ठेवलेल्या आहे समोर येणाऱ्या पिढीला ह्याचं महत्त्व कळावं ह्या कारणास्तव मी ह्या सर्व साठा करून ठेवलेला आहे सांगायचं झालं तर तात्पर्य असं की समोरच्या पिढीला आपले आजोबा काय होते आपल्या आजोबाच्या अगोदरची पिढी काय होती याच्याबद्दल काहीच माहीत राह राहणार नाही त्यामुळे हे जे आपण जुने हार्डकॉपीचे फोटो जे सांभाळून ठेवले आहेत तेच त्यांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे